कुठं आहे मग संध्याकाळी या अरे आपल्याला एक रंकाळ्यावर जायचं होतं आज माझं काम आहे काम पण मग करूया आपण मग मग तू जर फ्री असलास तर फिरूया पण आपण मग काय माझ्याकडं गाडी आहे तुझ्याकडं गाडी असली तरी घे अजून कोण येणार असंल तर बघ मग आणि कुणाला तरी विचार की आख्तर वांगरे नाही तर पुष्पक माने कोण येणार असतील तर विचारून बघ त्यांना बर चालतं आहे मग तिथं आपण फिरू पण शकतो आहे तिथनं आपण गेल्यावर तिथं मी तुला की न्यायला येतो थोडा संध्याकाळ हां चालतं आहे की मग आपण डि मार्टला फिरूया तू कायकाय म्हणशील तिथं जाऊया आणि तिथनं मग माझं एक काम आहे एक अर्ध्या तासाचं ते काम करून मग आपण जेवायला पण जाऊया वाटलंस तर जर तू फ्री असलास तर काय म्हणाला नाही बाहेर जाऊया तसंच टाइम श्पेंड पण होईल ना चांगला मी एक सहा साडेसहापर्यंत येतो मग आपलं का आपण माझं काम करूयात ते काम झाल्यावर मग आपण फिरायला जाऊया रंकाळ्यावर मग रंकाळ्यावर झाल्यावर जे रंकाळ्यावर झाल्यावर मग आपण फिरूया तेवढंच टाइम पास करूया इकडंतिकडं आणि मग जेवायला जाऊया मग जेवायला कुठं जायचं तुला काय कुठं तुला काय ऑप्शन माहिती आहेत हॉटेल आम्हाला दोन्ही पण चालतं आहे तू व्हेज खाणार ना मग व्हेज नॉनव्हेजट्टं हॉटेल तुला कुठलं चांगलं माहिती आहे का रंकाळ्यावरचं

मग टेश्ट त्यान् चांगली आहे का हॉटेलला ठीक आहे जाऊ या मग चालतं आहे आणि आणि कोण येतं आहे का बघ की कुठं गेला आहे आख्तर मॅचेसला गेला आहे होय होय मी बघितलं परवा परवा बघून परवा बघून आलो मी बाहेरच्या बाहेर कायकाय लाइट फिटिंग त्याने बसवलं आहे बाबा लायटिंग आणि नवीन कायतर करायला रील नवीन कायकाय करायला ते बघूया म्हणलं मग नवीन

हां बघूया की आणि ते लई मोठं आहे फिरून पण येऊ या चालतं आहे चालतं आहे आणि तू बाकी मग काय करलायस चालतं आहे चालतं आहे मग ठीक आहे मी तुला संध्याकाळी कॉल करतो मी सकाळी किती वाजता फ्री आहेस संध्याकाळी मग सहा साडेसहापर्यंत तुला फोन करतो आवर मग सातपर्यंत तुझ्या घरी येतो मी मग आपण जाऊया बाहेर जे अकरा होय साडेदहा अकरापर्यंत मग घरापर्यंत येऊया नाही मी येतो तुला न्यायला मग आपण जाऊया ठीक आहे हां ठीक आहे ठेवतो मग येतो संध्याकाळी